मराठी भाषेवर इतर भाषा व संस्कृतींचा परिणाम प्राचीन काळापासून झालेला दिसून येतो जसं की गजल हा फारसी शब्द मराठीत आला शायरी हा उर्दू शब्द मराठीत आला त्याचनुसार स्वातंत्र्यपूर्व काळापासून देखील काही इंग्रजी पोर्तुगीज शब्द मराठीत आत्तापर्यंत वापरले जातात हिंदी तामिळ व कन्नड शब्द हेदेखील मराठीत येऊन रूढ झाल्याचे दिसून येते आता प्रश्न सीमा संस्कृतींचा असा की सीमाभाग जिथे सीमाभाग येतो जसं की बेळगाव बेळगाव हे महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमाभागावर स्थायी आहे तर तिथे दोन्ही भाषा बोलल्या जातात किंबहुना तिथे दोन्ही प्रदे प्रदेशांचे सण उत्सव साजरे केले जातात अशीच गत आहे कारवारची कारवार हे गोवा आणि कर्नाटकच्या सीमा प्रदेशावर सीमाभागावर वसलेलं एक प्रदेश आहे तिथेदेखील आपल्याला हेच दिसून येतं